मराठी भाषा हे खूप श्रीमंत आणि चांगली भाषा आहे तिच्या व्याकरण पक्का आणि नीट आहे अगदी नाम सर्वनाम क्रियापद काळ आणि वचन सगळं नीट नियमात बसलेलं आहे इतर भाषांमध्ये कधी गोंंधळ होते पण मराठीत स्पष्टता राहते आता उच्चाराची गोष्ट केली तर मराठीत ळ न आणि झ ज्ञ यासारखे उच्चार हे उत्तर भाष इतर भाषांमध्ये तेवढे चांगले नसतात हे उच्चार बोलताना थोडी मेहनत म्हणजे थोडी मेहनतीचं काम आहे पण एकदा जमला की भाषेचा सौंदर्य दिसते तसंच मराठीच्या वेगळेपणात एक खास गोष्ट म्हणजे तिचे शब्द भांडार संस्कृत प्रचूर फारसी इंग्रजी अरबी सगळ्यांचे शब्द येतं मिसळले आहेत पण तरीसुद्धा मराठीची ओळख टिकून आहे आणि प्रादेशिक मराठीतही वेगळेपणा आहे जसं नागपुरी मराठी कोकणी प पश्चिम महाराष्ट्रातील भाषा सगळ्यांचं नवीन बोलणं वेगवेगळं पण मराठीतली आत्मा एकच आहे